हां नमस्ते विक्रांत पाटील का आपण हां हां मी सुधीर पाटील हां मी मुंबईमध्ये राहतो पण काय झालं गुगलला सर्च करता करता आपलं एक वृद्धाश्रम असल्याचं अलिबाग परिसरामध्ये वृद्धाश्रम असल्याचं माझ्या वाचनात आलं आणि उत्सुकतेपोटी म्हणून मी फोन लावला तर तुम्हाला वेळ आहे का पण आत्ता हो हो बरं आपलं हे जे वृद्धाश्रम आहे ते नेमकं कुठल्या भागात आहे बरं बरं मग आता हां हो हो हो ते मला ते गुगलला आलं माझ्या वाचनात तर मला एक सांगा की गेली किती वर्षं तुम्ही आता हे चालवत आहे तिथे

बरं बरं एक चांगला उपक्रम आहे तुमचा मला आवडला पण मला एक सांगा की ही संकल्पना तुम्हाला कशी काय सुचली बरं बरं

ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे बरोबर

बरं बरं पण मग ही जी संकल्पना अमलात आणताना किंवा आपण असं असं एक उपप्र उपक्रम राबवतो आहे त्यासाठी तुमचं काय घरातल्यांनी विरोध किंवा त्यांचं काय समर्थन किंवा काय त्या बाबतीत त्यांच्या भूमिका काय होत्या नेमक्या घरातल्या तुमच्या कुटुंबियांच्या

बरं बरं

बरं बरं आता आज मितीला आज मितीला तुमच्याकडे किती वृद्ध आहेत बरं बरं तुमचा हा उपक्रम खूप चांगला आहे माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपण एक चांगलं समाजासाठी काम करता म्हणून तुम्हाला मी माझ्याकडून धन्यवाद देतो